मी पहिल्यांदा पोहायला चौथीमध्ये असताना शिकले मी मला माझ्या वडिलांनी पोहायला शिकवले मी पोहायला शिकत असताना पहिल्यांदा पोटाला भोपळा बांधून पोहायला शिकले त्याची एक आठवडा प्रॅक्टिस केली नंतर दुसऱ्या आठवड्यात मी पोटाला दोरी बांधून पोहायला मला वडिलांनी शिकवले त्याचीही प्रॅक्टिस झाली जेव्हा मला कच्चं पोहता येत होतं तेव्हा माझ्यासोबत माझे पप्पा माझ्यासोबत पोहत होते जेणेकरून मी बुडणार नाही किंवा मला पाण्यापासून कुठलीही इजा होणार नाही जेव्हा मला चांगलं पोहायला येऊ लागलं तेव्हा मी स्वत एकटी पाण्यामध्ये उडी मारून पोहत होते पाण्याची तर पहिल्यांदा भीती वाटतच असते नंतर हळूहळू आपण जसजसे पोहायला शिकू तसतसे आपली भीती ही नाहीशी होती आणि आणि चांगली प्रॅक्टिस केली तर आपल्याला चांगलं पोहताही येऊ शकतं